बऱ्याच वेळेला काही काही औषधं परवडणारी नसतात मला माझ्या शंभर टक्के खर्चांपैकी पाच टक्के भाग हा उत्पन्न औषधांसाठी खर्च करावा लागतो जी जेनेरिक प्रकारची औषधं असतात ती आम्हाला परवडणारी असतात पण जे दुसरे औषधं असतात ते म्हणजे स्ट्राँगस असतात ज्याच्यामुळे लवकर गुण येतो किंवा त्याची इफेक्ट फास्ट चालू होतात ती औषधे फार महाग असतात सरकारी आरोग्य के केंद्रांमधून बऱ्याच योजनांबा योजनांबाबत बऱ्याच योजना माध्यमातून कमीत कमी पैशात औषधं उपलब्ध करून दिली जातात जसे की प्रधानमंत्री जन औषधी योजना यामध्ये स्वस्त दरात जेनेरिक औषध उपलब्ध करून दिली जातात दुसरा आहे नॅशनल हेल्थ मिशन यामध्ये मोफल औषधांसह आरोग्यसेवेसाठीही बऱ्याच प्रकारे मदत की केली जाते तिसरी आहे आयुष्यमान भारत योजना याव या योजनेमध्ये एक आरोग्य विमा योजना ज्यामध्ये औषधांसह वैद्यकीय खर्चसुद्धा ते कवर करतात